अनेक मासिकं वर्तमानपत्रं त्यांच्या पत्रावरचा जो ब्लॉग असतो संपादकीय असतं सकाळ वृत्तपत्रांमध्ये ब्रिटिश नंदी हा अतिशय मार्मिक विनोदी ठिकाना करता नाव न घेता परंतु सर्व काही सांगणारा असा हा ब्लॉग असतो जाच्यामध्ये त्या पात्रांशी खरोखरची मानसिकता काय असावी या संदर्भातलं विवेचन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं असतं तो ब्लॉग आवडण्याचं कारण तो अतिशय ज्वलंत विषयांना हात घालतो तो कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्या गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगतो परंतु तो कोणाचंही नाव घेत नाही आणि त्यामुळे हा जे सदर आहे हा जो ब्लॉग आहे हा अतिशय पॉप्युलर प्रसिद्ध झालेला आहे खूप कमी दिवसामध्ये प्रसिद्ध झालेला आहे बऱ्याच जणांनी तो कोण लिहितं हे सुद्धा माहिती आहे कदाचित तो बऱ्याचजणांचा ओळखीचाही असेल परंतु त्या सदर व्यक्तीचं लिखाण अतिशय सुंदर कुणाला न दुखवता तशी दुखावला तरी तो त्या पद्धतीने एवढा खूप नाराज न होता त्याला ब्रिटिश नंदींना जे सांगायचं आहे समाजाला जे अपेक्षित आहे ते ब्रिटिश नंदी त्या ब्लॉगच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते सांगत असतात त्यामुळे राजकीय पुुढारी असोत खेळाडू असोत अभिनेते असोत सर्वसामान्य माणूस असो मुख्यमंत्री असोत किंवा माजी मुख्यमंत्री असोत अनेक वरिष्ठ राजकारणी असो त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे जेणेकरून कुणाचाही मुलाहिजा न न ठेवता कुणाचाही म्हणजे कुणालाही इजा न पोचवता अपमान न करता त्यांच्याकडून जे बोलून घ्यायचं आहे ते ब्रिटिश नंदी त्यांच्यात मुखातून त्या सदरच्या व्यक्तीच्या तोंडी घालतात त्यामुळे हे अतिशय सुंदर ब्लॉग असतो वाचायला नक्की लोकांना आवडत असावा माझ्याकडे वृत्तपत्र झाल्यानंतर मी पहिल्यांदा तो ब्लॉग नेहमी वाचत असतो याचं कारण तो दिवसभराचा आनंद तो देऊन जातो जसं मन प्रफुल्लित होतं त्या भूमिकेत आपण शिरून या व्यक्तीच्या खरोखर अशा प्रतिक्रिया असाव्यात का असा विचार करून आपल्याला हसू येतं आणि बरेचदा असं जाणवतं की हो नक्कीच ही व्यक्ती ह्या संदर्भातलं अशीच प्रतिक्रिया देऊ शकली असती कदाचित ती अतिशय सुंदर प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते आहे म्हणजे हे खरोखर आपण ब्रिटिश नंदी नसून तो स्वतः माणूसच तो ते पात्रच आपल्याशी बोलत आहे असं वाटतं